हॅलो हॅलो मॅम मी धनश्री काटकर बोलत आहे माझं जस्ट ट्वेल्थ सायन्स झालेलं आहे आता जस्ट माझा रिझल्ट लागला चार पाच दिवसाआधी तर मला करियर ऑप्शनमध्ये थोडे तुमची हेल्प हवी होती करिअर म्हणजे करिअर कोणतं सगळ्यात जास्त बेस्ट आहे तुम्ही मला जरा हेल्प करू शकता का ओके मॅडम मला इंटरेस्ट जास्त तर तर मेडिकल फील्डमध्ये आहे तसं तर इंजिनिअरिंग वगैरे तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही सांगा त्यानुसार मग मी तुम्हाला सांगेन अच्छा अच्छा ओके मॅडम तसं कितीपर्यंत पॅकेज मिळू शकतो मला तरी अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे अजून कुठची फील्ड वगैरे अच्छा अच्छा

अच्छा होम अच्छा अच्छा तरी किती असू शकते मॅडम मला सॅलरी जर मी मेडिकल फील्डमध्ये गेले तर वर्धा अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ना मॅडम ओके ठीक आहे थँक्यू मॅम